अकोला जिल्ह्यामध्ये लोकप्रिय असलेले काही स्थानिक क्रीडा मनोरंजक उपक्रम आहेत नेहरूविहार केंद्र च्या माध्यमातून युवकांना नवीन नवीन खेळाच्या बाबतीत त तिथं उपक्रम राबवले जातात त्याच्यानंतर शास्त्री स्टेडियम आहे शास्त्री स्टेडियममध्ये तिथं खो खो कबड्डी अशा पद्धतीचे जे खेळ आहेत ते खेळ तिथं म्हणजे घेतल्या जातात आणि अकोला जिल्ह्याच्या परिसरातून ज्या काही गावांमधून ज्या शाळेमधून जे काही समजा कबड्डीचे जे काही विद्यार्थी मुलं मुली कबड्डीचे खेळ खेळण्यासाठी सुद्धा तिथं येतात आणि त्याचे उपक्रम राबवतात स्पर्धा राबवतात